हॅलो उबर मी काल तुमच्या उबरमध्ये बसले होते पण मला बरोबर वाटलं नाही कारण की तुमचा डायवर गलिच्छ होता बरोबर नव्हता पूर्ण त्याने मास्क नाही घातलेलं सीट नाही बरोबर जर तुमचा पॅसेंजर जर चांगला आला असेल तर त्याला सीट तुम्ही व्यवस्थित देऊ शकता ना तो पॅसेंजर यायच्या आधी तुम्ही स्वच्छ राहिलं पाहिजेत ना त्याने मास्क नाही लावला आता कोविडचा म चालू आहे लोकं आता कोविडसाठी किती मास्क वी सगळं वापरतात पण त्याने अजिबात मास्क नाही घातलेलं आणि सीट पण एवढी घाणेरडी त्या काचेवर पूर्ण डाग डाग होते सीट एकदम धूळ बसलेली होती सीटवरती खाली ते कुणी पाणी सांडलेलं सीटच्या खाली म्हणजे एवढं घाणमध्ये कोविडमध्ये कसं आम्ही बसणार उबरमध्ये एवढं घाणमध्ये कसे बसणार आम्हाला पण आम्ही पण बघ बघून बसणार ना गाडी वगैरे सीट कशी आहे वगैरे कारण की आम्हाला पण घाण वाटते ना व तुमच्या त्या सीट म्हणजे डायव्हर ह्या लोकांना सांगा जरा की जेव्हा पॅसेंजर येतो तर जे उठा आणि ज्या पुसायल पुसून घ्या वगैरे नाही तर आम्ही एजन एजन्सीकडे आम्ही तक्रार करा करू आणि मग सांगू आम्ही की तुमची उबेर बरोबर नाही आहे की कोणी पै म्हणजे आज मी आहे उद्या दुसरा पण बोलू शकतो आणि बसायला पण व्यवस्थित आलं पाहिजे त्याच्यामध्ये पूर्ण सीट घाण वगैरे आणि त्याला पहिलं तुम्ही मास्क लावायला सांगा डायव्हरला कारण की आम्ही पण मास्क लावून बसतो त्यालाही मास्क लावायला सांगा का असं जर कोण एकदा दोनदा झालं तर आम्ही उबेरला कधीच उबरला आम्ही कधीच हे नाही करू शकत पर परत बसायला आम्ही हे नाही करणार फक्त तुम्ही त्यांना वॉर्निंग देऊन ठेवा की पॅसेंजर यायच्या वेळी स्वच्छ पाहिजेत